आमच्या भागामध्ये अनिल अशोक अनिल मल्टिप्लेक्स हा सिनेमागृ गृह भरपूर फेमस आहे सर् सर्व लोकं मोस्टली ते एवढं मोठं आहे ना आणि तिकडे इंटेरियर वगैरे इतकं छान आहे की लोकांना आकर्षित करतं ते त्या सिनेमागृहात येण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी असते एखादा मूवी लागला थेटरमध्ये तर भरपूर लोक आवडीने त्याच थेटरमध्ये बघण्यासाठी येतात आणि भरपूर प्रमाणामध्ये तिथे फॅसिलिटीस पण चांगल्या असल्यामुळे लोकं त्या फॅसिलिटीजचा आनंद घेतात चित्रपट पहायला त्या ठिकाणी त्या थेटरमध्ये आमी नेहमी मोस्टली जर तिकडे काय ऑप्शन ठेवण्याची गरजच नसेल तर आम्ही मोस्टली त्याच सिनेमागृहामध्ये चित्रपट बघायला जातो आणि मला माझ्या हजबेंडसोबत माझ्या मुलासोबत चित्रपट बघायला आवडतं तर आम्ही नेहमी फॅमिलीनेच जातो चित्रपट बघायला अतिशय आनंद येतो खूप उत्साही वाटतं चित्रपट बघितल्यावर आतला आपली मूड पण जर मूडला पण आपल्या जरा रिफरेशमेन्ट भेटल्या भेटते आणि थोडं एन्टरटेनमेट पण होतं